तर आमच्या परिसरामध्ये किंवा आमच्या गावामध्ये मराठी भाषा ही मातृभाषा आहे आणि त्या भाषेमध्येच सर्व लोकं या ठिकाणी बोलतात पण बरेचदा शिक्षणाचं जागतीकरण वाढल्यामुळे शिक्षण हे प्रत्येक घरातील व्यक्ती या ठिकाणी घेऊ श घे घेत आहे त्यामुळे मुलांना शालेय मुलांना मराठी भाषा त्याचबरो हिंदी भाषा किंवा इंग्रजी देखील भाषा येऊ शकते किंवा येते देखील पण मराठी भाषेमध्ये बोलण्यासाठी तरुणांना किंवा नागरिकांना आपला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो